टॅक्सी टॅक्सी रुको रुको चेंबूर चेम चेंबूर चेंबूर चलोगे आं हॅलो वाह टॅक्सी तो एकदम साफसुथरी है तुम्हारी

ओ अरे वाह अरे वाह मुंबईमध्ये मराठी टॅक्सीवाले मिळणंच आजकाल मुश्किल झालं आहे मराठी कोणी बोललं तरी इतकं बरं वाटतं हा तू कसा बी के सीवरून जायचं आपण की सांताक्रूझवरून कुठून जायचं

अरे मी हा पण नाही मी चाळीस वर्षापूर्वी आलो होतो तेव्हाची मुंबई आणि आताची मुंबई एवढा फरक पडला आहे बापरे ओळखू नाही येत रे माझा मामा राहायचा इथे हा त्याच्यासाठी यायचो इकडे दादरला राहायचा हा पण आता दादरला दादरला बघितलं तर सगळ्या आकाशाला त्या भिडणाऱ्या सगळ्या इमारती आहेत तिथे सो आता चौपाटी तर राहिलीच नाही आहे चौपाटी तो ब्रिज झाला आहे ना तुमचा काय त्याला तुम्ही काय सा सागरी सेतू काय तो आहे त्यामुळे चौपाटी आम्ही आमच्या लहानपणी तिकडे शंख शिंपले वेचायला जायचो आता परवा गेलो होतो काही तिथे राहिलेलं नाही आहे हा हा इथून इथून अरे इथे काय मेट हा मेट्रोचं मेट्रोचं काम मेट् मेट्रोचं काम चालू आहे काय काय

हा तू शिकलेला दिसतोस हा वरती

हा तुझ्या बोलण्यावरून तू शिकलेला वाटतोस पण काय एजुकेशन काय एज्यु हे बघ मला काय वाटतं नोकऱ्या नसतील पण रोजगार भरपूर आहे इतकं केला करायचा म्हंटलं तरी जी त्याच्यामध्ये क्षेत्रं अव्हेलेबल आहेत ना उपलब्ध आहे की नोकऱ्या तुम्ही जर फक्त तो ऑफिसमध्ये जाऊन बसायचं काम जर म्हंटलं तर ते ते नाही आहे कबूल पण रोज बेरोजगारी आहे असं काय म्हणता येणार नाही काम तुम्ही शोधून काढायचा आणि करायचा त्याला खूप खूप मला वाटतं वाव आहे अरे हा हा हा हा हा चल परत बसायला आवडेल तुझ्या टॅक्सित परत तुझ्या टॅक्सित बसायला आवडेल परत कधी जातो आहेस इथून मला अजून तीनचार तास लागतील इथे आहेस का नंतर तेव्हा तिथे असलास तर मग ये परत तुझा फोन हा फोन फोन कर म्हणजे मी मी पण तो सेव करून घेईन चल हां